मी सुचेता कुलकर्णी बोलते आहे नमस्कार डॉक्टर मी माग दोन महिन्यापूर्वी तुमच्याकडे आलेली होते आणि त्यावेळेला मी प्रवास करून आल्यानंतर माझ्या डोळ्यांची खूप आग होत होती त्यामुळे तुम्ही मला तपासून औषधं दिलेली होती आता ती आग पूर्ण बंद झालेली आहे पण आता मला एक नवीनच त्रास सुरू झाला आहे गेले दोन तीन दिवसापासून माझे डोळे लाल होत आहेत आणि डोळ्यातून पाणी सुद्धा येत आहे तर त्यासाठी काय करावं लागेल आता मला हां हां हां बरोबर आहे डॉक्टर तुमचा प्रश्न मी परवा बाजारातून दुपारच्या वेळेला जाऊन आले तेव्हा आल्यानंतर माझी डोळे लाल झाले होते काल मी दिवसभर बाहेर गेले नाही पण अर्धा पाऊण तास मी वाचन केलं त्यानंतर सुद्धा माझे डोळे लाल झाले होते आणि आज सकाळी साधारण एक वीस मिनिटं टी व्ही पाहत होते त्याच्यानंतरही माझे डोळे थोडे लाल झाले उन्हातून जाऊन आल्यानंतर डोळे जास्त लाल झाले होते त्यानंतर पुस्तक वाचल्यानंतर डोळे लाल झाले पण लाल होण्याचं प्रमाण कमी होतं आणि टी व्ही पंधरा मिनिटं पाहिल्यानंतर जेव्हा डोळे लाल होत आहेत असं लक्षात आलं तेव्हा मी टी व्ही ब पाहणं लगेचच बंद केलं पण थोडासा लालसरपणा मला जाणवला आहे हो जेव्हा मी उन्हातून जाऊन आले होते तेव्हा मात्र पाणी आलंच होतं आज टी व्ही पाहिल्यानंतर पाणी आलं नाही कारण कदाचित मी लगेचच टी व्ही बंद केला असेल त्यामुळे आज पाणी आलं नाही पण परवादिवशी जेव्हा मी उन्हातून आले होते त्यावेळेला मात्र डोळे लालही झाले आणि डोळ्यातून पाणी पण खूप आलं होतं अच्छा बरं हां हां हां अच्छा हां कारण माझे दोन्ही डोळे लाल होत आहेत पण डॉक्टर मला एक असं विचारायचं होतं की हे ट्रॉप कुठल्याही मेडिकल स्टोर्समध्ये मिळू शकतील का फक्त जिथे डोळ्याची औषधं मिळतात तिथेच मिळतील हं आणि त्यापुढचा माझा एक प्रश्न असा आहे की ह्या ड्रॉप्समुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना धन्यवाद डॉक्टर तुम्ही मला तुम्ही मला व्हॉट्सअपवरती जरी त्या नाव पाठवलं तरी चालेल धन्यवाद तुमचे ड्रॉप्स घालून मी तुम्हाला भेटायला परत येते धन्यवाद